गौरी गणपतीच्या वेळी आमच्याकडे महालक्ष्मी गौऱ्या बसवल्या जातात जसे तीन दिवसांच्या असतात आणि तीन दिवस त्यांची पूजा केली जाते आणि शेवटच्या दिवशी हळदीकुंकू केले जाते हे आमच्याकडे खूप जास्त दिवसांपासून करतात कुळाचार म्हणून एक गोष्ट असते ज्याच्यामध्ये सगळ्या एक पूजा केली जाते आणि सगळ्यांना जेवणपण जेऊ घालतात